मी हॉटेल इव्हेंटमध्ये गेलो असता तिथे वेटरला एक ऑर्डर देली त्यांना काजू कतली पनीर मटर पनीर आणि पापड रोट्या ही पदार्थाची ऑर्डर दिली होती परंतु काही वेळेनंतर तिच्या वेटरने मला पापड आणि पनीरची भाजी ची आणून ठेवली नाही त्यामुळे म्हणून मी तेथील मॅनेजरशी संपर्क साधला आणि त्यांना त्या वेटरची तक्रार केली की मी ही ही ऑर्डर दिली असता या वेटरने मला अर्धीच ऑर्डर पुरवलेली आहे त्यामुळे माझी मला सगळी ऑर्डर कधी मिळेल आणि अशी तक्रार देऊन मी त्यांना माझ्या ऑर्डरची मागणी केली